मी रत्नागिरी फिशरीस कॉलेजला कॉल केला आहे का मला फिशरीजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे यू जी कोर्सला तर पुढे या फील्डमध्ये काही करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत का त्याबद्दल विचारपूस करायची होती हां तर समजा म्हणजे आता डिग्री झाली तर मग पुढे काय करू शकता करू शकतो आपण ह्याच्यामध्ये पुढे काही शासकीय शासकीय हे नाही आहेत का नोकऱ्या वगैरे नाही आहेत का हो गव्हर्मेंट आता यामध्ये जे अक्वाकल्चर जे स डिपार्टमेंट आहे त्यामध्ये माणूस स्वतःचं स्टार्टअप स्टार्ट करू शकतो का पुढे आणि त्याच्यासाठी काही योजना वगैरे पण अवेलेबल आहेत का शासनाच्या मग ह्याचं माध्यम इंग्लिश असतं की मराठी पूर्ण शैक्षणिक माध्यम आणि मग अजून पुढे काही म्हणजे समजा एक कोणाला एम बी ए वगैरे करायचं असेल किंवा बिझनेसमध्ये जायचं असेल तर ही डिग्री वॅलिड असते ना

चालेल म्हणजे भरपूर संधी उपलब्ध आहेत धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी पुढे विचार करेन याबद्दल थँक थँक्यू